नटलेला आहे आणि त्याला सांस्कृतिक परंपरा पण आहे भारतात वेगवेगळे सण साजरे केले जातात तर भारतामध्ये गुढीपाडवा गुढीपाडवा हा जे नव जे नवीन वर्षाची सुरुवात गुढीपाडव्या पासून होते म्हणून त्याला खूप महत्त्व आहे भारतामध्ये त्यानंतर दसरा आहे दिवाळी आहे दसऱ्याला एकमेकाला आपलं सोन्याचं पान म्हणजे आपट्याची पान देऊन हा सण साजरा केला जातो त्याच्यानंतर नवरात्र त्या आधी दसऱ्याच्या आधी नवरात्र येते नऊ दिवसाचं देवीचं तर त्यामध्ये नऊ दिवस देवीचे घट बसवल्या जातात वेगवेगळ्या प्रकारचा वेगवेगळ्या याचा छबिना काढल्या जातो जे वेगवेगळी वाहणं असतात त्याच्यावर देवीची मूर्ती बसवून त्याची मिरवणूक काढल्या जाते त्याला छबिना म्हणतात आणि मग तो छबीना असा सगळीकडे मंदिरामध्ये मिरवल्या जातो आणि नऊ दिवस नवरात्राची घट हे बसून मग नंतर दसरा हा सण साजरा केला जातो तसंच दिवाळी दिवाळीचे चारही दिवस महत्त्वाचे आहेत त्याच्यानंतर रक्षाबंधन आहे बहीण भावाच्या प्रेमाचं प्रतीक रक्षाबंधन आहे गोकुळाष्टमीचा सण आहे की मुलं सगळी अशी मनोऱ्यावर अशे रचून दही हंडी फोडतात कृष्ण का कृष्ण जन्माष्टमी साजरी केली जाती का काल्याचा प्रसाद सगळीकडे वाटल्या जातो त्याच्यानंतर आपल्याकडे संक्रांत हा सण साजरा केला जातो संक्रांतीला एकमेकाच्या मनातील कटुता नाहीशी होऊन तिळगूळ देण्याचे प्रथा आपल्याकडे आहे आणि ते वैज्ञानिक दृष्ट्यासुद्धा तिळगुळ हे त्या त्या वेळेला म्हणजे संक्रांत हा सण असा ग्रीष्म ऋतूमध्ये किंवा म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये येतो तेव्हा गुळ आणि तीळ ह्याचं महत्त्व हे वैज्ञानिकदृष्ट्यासुद्धा आरोग्याच्या दृष्टीने पण चांगलं आहे आणि एक मना एकमेकाच्या मनातील कटुता जाऊन एकमेकाच्या मनामध्ये स्नेह आपुलकी वृद्धिंगत करण्याचा हा सण साजरा केला जातो त्याच्यानंतर आपल्याकडे बैलपोळा भारत हा देश कृ कृषीप्रधान देश आहे तर बैलपोळासुद्धा आपल्याकडे साजरा केला जातो नागपंचमी आहे अशे विविध प्रकारचे सण आपल्याकडे साजरे केल्या जातात आणि म्हणूनच आणि हे सगळेजण साजरे एकत्रपणे सगळेजणं साजरे करतात वेगवेगळ्या धर्मियांचे त्यांच्या त्यांच्या याच्यातले पण आणि आ हिंदू जे इतर जे समाज आहे सगळे ते मिळून सगळे साजरे करतात म्हणून हा भारत हा देश इतर देशापेक्षा हा याची संस्कृती वेगळी आहे